फ्रेंडमध्ये बोलताना पण आम्ही एखाद्या वेळेस हसी मजाकमध्ये रॅपिंग म रॅपिंगमध्ये बोलतो आणि शूटचं म्हटलंच्या नंतर त शूटसाठी एवढा प्रॉब्लेम असतो भांडणं चालू असताना आमची पहिले माझा शूट घे नंतर तुझा शूट घे थोडा शॉट माझा काढ थोडा शॉट माझा काढ